काम करताना मशीन चालवताना थोडा पायांना त्रास होत होता बाकी कामाची आवड असल्यामुळे मी शिवणकामातून भरपूर आनंद घेते त्यामुळे ब्लाउजबरोबर ड्रेस शी शिवण्याचा प्रयत्न करते त्यातच मी एकदा घागरा शिवायला घेतलेला त्यामध्ये मणी व कापड जाड असल्यामुळे सुई सारखी तुटत होती ते शिवायला मला अवघड ग गेले त्या घागऱ्याचे कटिंग त्याची लांबी ब्लाउज त्याच्यावरचे शिवायचे ते जरा अवघडच होते तरीपण मी प्रयत्न केला थोडा जरा अवघडच होता तरीपण शिवला सुई स सुईसारखी मोडायची दोरा तुटायचा घागऱ्याला प्लेट्स वगैरे व्यवस्थित आलेल्या पण प्रयत्न केल्यामुळं चांगला आला घागरा तर आता दुसऱ्यांदा आपण घागरा शिवण्याचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित आला पहिल्यांदा लई असं त्रास झाला त्रास झाला म्हणजे पाय दुखायला आले होते मशीन म सुई तुटायची दोरा तुटायचा सारखं ते जाड कापड असल्यामुळे ते व्यवस्थित येत नव्हते पण मी नंतर सुई जरा मोठी वापरली आणि दुसरा घागरा शिवण्या शिवण्याचा प्रयत्न केला तर तो मला जमला त्यामुळं आता मला जरा म्हणजे पहिल्यांदा अवघड वाटत होतं पण आत्ता जरा ते दुसऱ्यांदा शिवल्यामुळं जरा सोपं झालं आहे